हलो गोपाल खिरे नंबर आहे का हा आम्हाला एक हे पाहिजे होती शूटिंग आणि कॅमेरा पाहिजे होता अठ्ठावीस तारखेला या महिन्यात

लग्नाचा कायर्क्रम आहे व्हिडिओ शूटिंग आणि कॅमेरा पाहिजे होता

काही कमी कर ना राजा त्यात काय काय येणार पंधरा हजार रुपयात

अल्बम मिळवून दे तर बर काही लावून दे ना ठीक आहे मग

बर बर ठीक आहे ना तेरा हजार

मी वानखेडे बोलतो अमरावतीहून हो सत्तावीस तारखेला काही ॲडवान्स बिडवान्स पाहिजे का काही तुम्हाला कुठे येता का फोनपे करू तुमच्या फोनचा नंबर सांगा ना आपला कार्यक्रम चार दिवसाचा आहे पण

लग्न हळद लग्न वरात पंगत अजून ते काहीतरी असते ते हो रिसेप्शन वगैरे ठीक आहे मग तुम तुमचा नंबर मला वॉट्सअप करून द्या मी तुमाला फोनपे करतो अडवान्स बर बर ठीक आहे